तंत्रज्ञानामुळे सगळ्या सगळ्यांमध्येच अ बदल घडून आलेला आहे सगळ्यांमुळे तं सगळ्यांचीच प्रगती झाली जसं की स्टुड कॉ शाळेचे स्टुडन असतील कॉलेजचे स्टुडन असतील किंवा का किंवा कार्पोरेट लेवलचे कामगार असतील किंवा आता जसे की ए इन्फ्ल्युसर इंश्टाग्रामवरची ज्यांना पहिलं ज्यांना त्यांच्याकडे पहिले काही काम नव्हते ते इंश्टाग्रामवर येऊन रील्स बनवणे वगैरे ह्या गोष्टी कळून ते स्वतःचा एक प्लॅटफॉम क्रिएट केला त्यांनी आणि ऑनलाईन शिक्षण काही काय कॉलेजच्या स्टुडंट तर ऑनलाईन यूटूब शिक्षणसुद्धा घेतात त्यामुळं तंत्रज्ञान हे कला उद्योग आणि कलाकारासाठी खूप चांगली मदत झाली आहे